आपल्या व्यावसायिक समुदायात विविध प्रकारचे फॅसिलिटीज करतात येते समावेशक प्रोत्साहन देण देणे येतात आपल्या इथे खूप सारे स्कूल कॉलेजमध्ये स्कॉलरशिपचे फॅसिलिटीज आहे हॉस्पिटलमध्ये बिल माफ करण्याची फॅसिलिटीज आहे आपल्या इथे बिजनेस व्यवसायामध्ये आपण गहाण ठेवू शकतो आणि आपल्या इथे खूप सारे असे उपक्रम धोरणे आहे ज्याच्यामध्ये आपण खूप सारे असे लोकं आहे जे लोकं म्हणजे आपले सरकारी खाते चालू आहे ज्याच्यामध्ये आपल्याला सरकारतर्फे लोन भेटू भेटतात व्यवसायासाठी असे खूप सारे प्रकारचे आपल्याकडे आपल्या राज्यातील व्यवसाय निगडित खूप सारे लोकं कार्यक्रम करतात जिथे आपल्याला जिथे आपल्याला मार्केटिंगसाठी खूप सारे ॲप्स चाल लोक चालवतात तिथेही आपल्याला खूप काही आपल्याला खूप काही विविधता दिसायला येतात